हॅलो ग्राहक सेवा प्रतियांना फोन लागलाय ना मी शुभमदा बोलतोय मी या मागाशीच मोबाईल तर रिश रिचार्ज रिचार्ज केलता मग ती ऑपरेटर माझा ऑपरेटर निवडताना माझं जरा तुक झाली मग ती रिचार्ज केलाय म चुकीचा ऑपरेटर निवडलाय मी त्यामुळे ते रिचार्ज काय मायापर्यंत पोचला नाई मग ती ऑपरेटर चुकलाय त्यामुळं तुम्ही जरा ते ऑपरेटर जरा जरा दुरुस्ती करून रिचार्ज एवढं माया पोचवा रिचार्ज केली रक्कम रक्कम पन गेल्या ती पन काय परत भेटली नाई रिचार्ज पन गेला केलेलं रिचार्ज पन बी रिचार्ज पन केला मला रक्कम पेंट मी काय भेटली नाय मग त्यासाठी फोन केलतं की ती ऑप महा ती ऑपरेटर निवर्ड चुकली त्यामदे रिचार्ज एवढा मायापर्यंत आईडीनं तपशी आईडीनं मला परत द्या काही विचार माझा हाय असं माडा की ऑपरेटर तेवढं माझं चुकलंय बाकी काय चुकलं नाई रोचार परफेक्ट मारलाय मी परत कंपनी काय आलं नाई मग ती प्लीज तेवढं माझं एवढं काम करा रुचार पण मारलाय दोन आठशे रुपयेचा महिन्याचा आनि पैसे न त्यासाटी ती माझा ऑपरेट लोकंय त्यासाठी एवढीच विनंतीय प्लीज तेवढी माझंही काम करा एवढीच इच्छा बाकी काय नाय तुमची म्हणलं सेवा असते जिओची म्हणून म्हणलं त्यासाठी फोन डावलेला तेवढं माझ्या रिक्चार ऑपरेट चुकला तेवढी दोन माझ्या रिपार रिपीट करा हे ती करून ते बाकी काय नाय